हो मी इंटरनेटवरचे लेख वाचते मला साधारण अध्यात्मातले लेख वाचायला खूप आवडतात म्हणजे क्रियायोग या विषयावरचे लेख मी वाचते विडी विकिपिडियावर थोडी माहिती आहे याबद्दल आणि विकिपिडियावरची सगळीच माहिती खरी आहे असं नाही पण परमहंस योगानंदांची एक सत्संग फाऊंडेशन नावाची साईट साईट आहे त्याच्यावर खूप लेख आहेत आणि त्याच्यात परमहंस योगानंदानी क्रिया योगावरचं विस्तृत माहिती सांगितलेली आहे आणि परमहंस योगा नंदांची स्वतःची ती पुस्तकं आहेत ते स्वतः लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्या गोष्टी म्हणजे क्रियायोगा ही काय संक संकल्पना आहे इथपासून ते त्यांच्या योग साधनेच्या निगडीत असलेल्या गोष्टींची माहिती सुद्धा त्यामध्ये आहे खूप त्याचा वा खूप वापर सगळ्यांकडेच होतो जे साधक आहेत त्यांना ह्याचा खूप उपयोग होतो आणि त्या विषयी जागृती होणं पण आत्ताच्या घडीला महत्त्वाचं आहे म्हणजे क्रियायोग किंवा आणखी योग आहेत भक्तियोग आहे सांख्ययोग आहे कुठल्या तरी भगवद्गीतेची जी शिकवण आहे ती आपल्यात रुजवावी असं कृष्णाने जे सांगून ठेवलं आहे त्यासाठी या गोष्टी आता आम्हाला इंटरनेटवरच बघायला मिळत आहेत डायरेक्ट हे खूप छान होत आहे आणि खूप माहिती मिळते आहे बऱ्यापैकी जी मिळत नाही ती आम्ही कुणालाही विचारून वगैरे अशी काढू शकतो पण इंटरनेटवरून ही माहिती तरी मिळते क्रियायोगावरचं विस्तृत ज्ञान मिळतं